माझं नाव पूनम कुसळ आहे मला ठाणे जिल्ह्यामध्ये यायचं होतं द हो तर पवनार मी पवनारमधूनच बोलत आहे मला तिथे ठाणे जिल्ह्यामध्ये गणपतीचं मंदिर पाहायला यायचं होतं तर

तर पाहण्यासाठी माझी पूर्ण फॅमिली येणार आहे तसं एकूण किती खर्च येणार आहे दोन तीन हजार लागेल का हो पूर्ण फॅमिली आहे माझी कमी जास्त नाही होऊ शकत का म्हणजे पाचशे रुपये पण ते खूपच जास्त होताय ना अजून थोडे कमी करा ना हो का हो खूप काय मग तिकडे शेगावला इकडे तिकडे असं फिरायचं आहे ना आणि शेगाव हां हो का आणि माझा पवनार भट लेआउट आणखी आहे आणि वार्ड नंबर दोन आहे माझ्या याचं मला शेगावला जायसाठी किती खर्च येणार आहे चार पाच हजार हो का त मी पाहतं मग हां हां हो का तर ठीक आहे मग मी पाहते काय करायच तर आणि मग मला तरी हो मग मी सांगते मी घरच्यांना विचारते

धन्यवाद